सहा महिन्यांपूर्वी अलीबागमध्ये तरंग एक्स्पो असा एक अशा प्रकारचा एक प्रदर्शन भरलं होतं त्यामध्ये वेगवेगळ्या कलांचं प्रदर्शन त्या च्य त्या प्रदर्शनात झालं होतं म्हणजे पॉटरी असेल सॅन्ड आर्ट असेल किंवा वूडन आर्ट असेल पेंटिंग्स असतील परत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू असतील किंवा लाकडी वस्तूंचा रियुज करून मग त्यापासून ब्रशेस असतील किंवा काही असे अशा ह्यांचं प्रदर्शन होतं कापडावर पेंटिंग्स कसे केले जातात आणि त्यासाठी कलर हे नैसर्गिक कलर कसे वापरले जातात ह्यांचं प्रदर्शन असेल अशा मग हे अलीबागमधीलच कलाकारांचं एक प्रदर्शन भरलं होतं त्यामध्ये शिंपल्यांवर एम्बॉसिंग करून किंवा त्यामध्ये त्याच्यावर रेजिन वगैरे वापरून पेंटिंग कशी केली जाते किंवा त्यांचं जतन कसं केलं जातं अशा प्रकारचे होतं एक तर हे एक अनोखा हे होता की करवंट्यापासून एक वेगवेगळ्या वस्तू बनवणं असा एक प्रदर्शन होतं तर ह्या सगळ्या ह्या सगळ्या कला एकाच ठिकाणी पहायला मिळाल्या मला त्यामुळे हा एक वेगळा प्रकारचा प्रदर्शन मी गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवला त्यामध्ये एक असे होते की लाकडाच्या ह्याच्यावर व्यक्तिचित्र असेल किंवा कोणतेही चित्र असेल ते कट करून त्याचे थ्री डी प्रकारचं स्कल्प्चर सारखं तयार केलं होतं पूर्णपणे लाकूड पण ते लाकूड कोरलं नव्हतं तर ते लाकूड असं प्लाय असेल ते कट केलं होतं आणि त्याच्यामधून ते तयार केलं होतं अशा वेगवेगळ्या प्रकारचे क कला तिथे सा सादर केली होती हा एक वेगळा अनुभव माझ्यासाठी होता आणि माझी इच्छा आहे की मी जहांगीर आर्ट किंवा कालाघोडा आर्ट ह्यांना मला भेट द्यायची आहे पण ती मी भेट देऊ शकलो नाही आहे अजून तर ती इच्छा एक आहे